आम्हाला ताज्या बातम्या मिळण्याकरता एक माध्यम उपलब्ध आहे ते म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आम्ही सगळ्यात जास्त दूरदर्शन हे तर बातम्यांकरता वापरतोच पण त्याचबरोबर फेसबुक इंस्टाग्राम ट्वीट ट्विटरसुद्धा वापरतो त्यावरसुद्धा अनेक बातम्या येतात परंतु बातम्यांचा हा सोर्स आम्हाला काही विश्वासार्ह वाटत नाही कारण बऱ्याच वेळा या बातम्यांमध्ये फसवणूक केलेली असते किंवा अफवा पसरलेली असते आणि सत्यामध्ये जर पाहिलं तर काही उतरलेला आम्हाला दिसून येत नाही